भारतातील शिक्षण व्यवस्था ही अत्यंत उत्कृष्ट प्रकारची आहे पहिले विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मार भेटत होतात त्याप्रमाणेच आईवडिलांना शिक्षणाची ओळख नव्हती त्यामुळे विद्यार्थी शाळेत शिकत नव्हते आत्ताच्या आईवडिलांना शिक्षणाचे महत्त्व कळाल्यामुळे विद्यार्थी शाळेत जात आहेत तसेच योग्य प्रकारे शिक्षण घेत आहेत इतर देशाशी तुलना करायची असली तर इंग्रजी माध्यम आल्यामुळे शिक्षणाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे परंतु इंग्रजी माध्यम आल्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा दर्जा कमी झाला झालेला आहे इंग्रजी शिक्षणामुळे मराठी शिक्षणावर परिणाम होत आहे त्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण व्यवस्थेत मराठी संस्कार हे लागले पाहिजेत